हो मी धावण्याच्या क्लबमध्ये सहभागी झाली आहे आणि ग्रुपसोबत पण धावण्याच्या स्पर्धेत सामिल झाली आहे माझे मित्र मैत्रिणी आधी स्पोर्ट्स क्लबमध्ये सामिल होते तर माझं आधीपासूनचं खूप मोठं स्वप्न होतं की मी पण एखाद्या स्पोर्ट्स क्लबमध्ये सामिल व्हायचं तर मी बऱ्याच जणांना चौकशी केली पण मला हवं तसं असं स्पोर्ट्स क्लब किंवा माझ्या जवळपास असं मिळत नव्हतं मग मग मी माझ्या मित्र मैत्रिणींकडून बरीच माहिती घेतली आणि माझ्या जवळच्या आणि चांगल्या स्पोर्ट्स क्लबमध्ये मी ॲडमिशन घेतलं तिथे आम्ही रोज रोज संध्याकाळचं आणि रविवारी पूर्ण दिवस अशी प्रॅक्टीस करतो आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग देखील घेतो माझा अनुभव खूप चांगला होता आणि खूप खूप वेगळं असं वाटतं आणि आपल्या शरीरासाठी पण खूप फायदेदार ठरतं